पूर्वी म्हणजे मी जेव्हा यंग होते त्यावेळेस मला सगळेच्या सगळे ग्राउंडवरचे खेळ आवडायचे त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स होतंच थ्रोईंग इवेंट्स होते रनिंग जमत नव्हतं मला पण थ्रोईंग इवेंट्स होते खो खो कबड्डी हे खेळत होते मी पण त्याच्यातसुद्धा कबड्डी जास्त खो खो नाही नंतर मोठी झाल्यावरती मी टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि आता जी ज्यावेळेला बाहेर जाऊन खेळायची एवढी एनर्जी पण नसते आणि ग्राउंड्स पण ॲवेलेबल नसतात तर अशा ह्याच्यामध्ये घरच्या घरी खेळता येणारा कॅरम हा मला अतिशय आवडतो खेळ त्याच्यासाठी का तो का आवडतो तर तो घरच्या घरी बसून आपण खेळू शकतो आज पाऊस आहे त्यामुळे मी आज ग्राउंडवर जाऊ शकत नाही आज फार ऊन आहे त्यामुळे मी जाऊ शकत नाही थंडीने थंडी बोचते आहे त्यामुळं मी ग्राउंडवर जाऊ शकत नाही असं काही त्याला कारणं द्यावी लागत नाही आहेत आणि घरच्या घरी बसून खेळल्यामुळे एक एक काय दोन काय जितका वेळ आपल्याला असेल तेवढे सेट्स आपण खेळू शकतो बरं कॅरम हा खेळ खेळतानासुद्धा आपल्याला अतिशय आपल्या एकाग्रतेची खूप गरज असते आणि ती एकाग्रता आणि त्या त्या वेळेला आपण जी व व्यू व्यूहरचना असते ती ह्याच्यामध्ये जी असते बुद्धिबळामध्ये तसंच इथेही करावं लागतं की ब समोरचा माणूस जिंकतो आहे तर आता त्याच्या पिसेसना त्याच्या जे सोंगट्या आहेत त्याला आडव्यात आपल्या पिसेस आणायला पाहिजेत आणि मग आपण कुठल्याही प्रकाराने आपल्याला ते जिंकायला हवं आहे हा एक आपल्या कडे एक आपली एक इच्छा असते की कधीच आपण हारू नये पण कॅरम खेळताना मात्र आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता हा अतिशय चांगला गुण वाढीला लागतो आपण नकळत फार थोडक्या व थोड्या वेळामध्ये विचार करू शकतो की अरे ही पी सोंगटी मारली तर त्यांची ती अडेल किंवा त्यांनी हे केलं तर माझी ही पीस ही सोंगटी आव अडेल असं आपल्याला करावं करायचं असतं त्यामुळे ती तेसुद्धा आपली म्हणजे ताकद वाढते म्हणजे विचार क करायची क्षमता वाढत जाते आणि ज्याप्रमाणे मिल्ट्रीमध्ये वगैरे आपल्याला की विदीन सेकंड्स काही सेकंदाच्या आत तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात तसं करायची आपली ती पद्धत आपल्याला ती सवय लागून जाते आणि खूप सुंदर प्रकाराने आपण खेळ खेळू शकतो तो आणि त्याच्यासाठी कसं एक आपण आणखीन एक दोघंजणं खेळू शकतो चौघंजणं खेळू शकतो त्यामुळे आपल्याला केव्हाही जेव्हा आवडेल जेव्हा काही करता येईल किंवा जेव्हा आपल्याला कशाचाही मूड नसेल त्यावेळीसुद्धा आपण हे छान खेळू शकतो त्यामुळे मला कॅरम हा खेळ अतिशय आवडतो